हॅलो हा बोला कोण बोलत आहे हां हां हां हां हां हो आहे आहे आहे हां किती लागते तुम्हाला हां हां देवघराला देवघर देवघर किती मोठं आहे बरं बरं बरं

बरं बरं बरं बरं बरं बरं बरं गेटची गेटाला गेटचा हो पुन्हा वा वॉटरप्रूफ कलर आहे आमच्याकडे गच्चीला लावायचा गच्ची गच्ची गळायली तर गच्चीला पण लावायचा आहे हां हो हो हो बरं बरं हां कल कलर कलर कोण कोणता लागते नाही तुम्हाला हां हां हां अच्छा तर वेगवेगळे कलरचे पाहिजे लाईट कलर पाहिजे कोणता पाहिजे लाईट कलर की डार्क कलर पाहिजे डार्क ए हॉलला एक डार्क द्यायचा एकीकडं लाईट कलर द्यायचा

हां एकीकडंच्या भिंतीला डार्क द्यायचा बाकी हा ती तशी पेंट असते पेंट असते ते वॉटरप पांढरा असतो पेंट असते त्याला ते गच्ची गळत नाही वॉटरप्रूफ असते ते हा गच्ची किती मोठी आहे किती मोठी आहे गच्ची आहे बरं बरं बरं बरं बरं हो हो हो हो हो हा पेमेंट कलर मारल्याच्यावर टाकायचा हां हो मात्र कलर झाल्यावर देऊन टाकायचा थांबायचं नाही मग हां ठीक आहे हां ठीक आहे हो हो बरं